न्याय न्याय म्हटलं की न्यायातील सर्वच गोष्टी येतात आणि कौटुंबिक गोष्टी या न्यायातील सर्वात जास्त आल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्यामधील सर्वात जास्त ओळखले जाणारे म्हणजे घटस्फोट घटस्फोट ही गोष्ट जास्तीत जास्त न्यायामध्ये न्यायालयामध्ये येणे येणारी जाणारी गोष्ट आहे आणि ह्यामुळे होणारा जर कौटुंबिक घटस्फोट आहे पण त्यामध्ये कोण मुलांचं त्याच्यामध्ये जे काही हे नाही आहे त्या म्हणतात ते एक रोल प्ले नाही आहे जर ती गोष्ट खूप चांगली आहे पण जर जावा ज्या कुटुंबाचं जेव्हा घटस्फोट होतोय आणि त्याच्यामध्ये जर मुलांचा जो रोल प्ले असतो त्यामध्ये त्यांच्या मनावरती किंवा त्यांच्या शरीरावरती होणारा जो अभाव असतो त्या गोष्टीमुळं तो खूप हे असतो आणि त्या गोष्टीचा ताबा हा कायदेशीर स मानला गेला जातो कायद्याच्या हिशेबाने सध्या तरी मुलांचा ताबा हा ब सहा महिने आईकडं आणि सहा महिने वडिलांकडं अशा हिशेबाने असतो आणि हे म्हटलं गेलं तरी आज आणि ही गोष्ट मुलांना देखील विचारली गेली जाते की असं नसतं की त्यांच्यावरतीच सगळी जबाबदारी थोपली गेली जाते म्हणजे ही गोष्ट मुलांच्या दृष्टिकोनाने पण विचार केला गेला जातो कायद्याच्या हिशोबाने की ताबा म्हटलं की मुलांना विचारलं गेलं जातं की तुम्हाला नक्की को आईकडं राहायचं की वडिलांकडं राहायचं कारण काही कौटुंबिक घटस्फोट क काही घटस्फोट ह्या कारणामुळेच होतात की व काहीच्या याच्यामध्ये वडील चांगले नसतात त्यामुळे मुलांचा हे मुलांचं मतदेखील या गोष्टींमध्ये मांडल्या गेलं जातं की तुम्हाला नक्की कोणासोबत राहायचं आहे आणि हीच कायदेशीर एक वेगळी समाज आहे कायदेशीर समस्या आहे हे असं कायदा न्यायालय